नमस्कार मी अभिषेक नरे बोलतो आहे आपण ॲमेझॉन कंपनीमधून बोलत आहात का

तर मला असे सांगावयाचे आहे की मागच्या टायमाला मी तुम्हाला एक पेन एक वही आणि एक बॅगची ऑर्डर दिलेली या ऑर्डरचा खर्च माझा हा एक हजाराच्या वर म्हणजेच दीड हजारपर्यंत गेलेला आणि ही ऑर्डर केल्यामुळे आमेझॉन कंपनीने मला एक सवलत कूपन किंवा एक ऑर्डर ऑफर दिलेली ही ऑफर मला आत्ता येत्या किंवा फुडच्या ऑर्डरमध्ये मला वापरवयाचे आहे ते मी वापरू शकतो का हा ठीक आहे तर त्यासाठी ती ऑफर काय आहे मी तुम्हाला सांगतो मला जी ऑफर मिळाली आहे ती ती ऑफर अशी आहे की आत्ता तुम्ही पुढच्या ऑर्डर जी काही कराल त्या ऑर्डरीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे परंतु ती ऑडर रुपये दोन हजारपर्यंतच असावी दोन हजारचीच करावी अशी त्यांची विनंती होती तर मला जी येणारी ऑर्डर घेणारी ऑर्डर आता मी घेणार आहे त्यामध्ये एक शर्ट एक पॅन्ट पाचशे रुपयाचं शर्ट पाचशे रुपयाची पॅन्ट आणि पाचशे रुपयाचा जॉगर असे मला घ्यावयाचं आहे म्हणजे दीड हजार माझी कंप्लीट होतील आणि दीड हजार कम्प्लीट झाले की मग मी माझे ऑफर किंवा जी सुप सवलत कूपन भेटले आहे त्याचा मी पुरेपूर वापर करणार आहे म्हणजेच याचा अर्थ मी समजा दीड हजार रुपये मांग रुपयाचे वस्तू मागितले असतील तर मला साडे सातशे रुपयेच फक्त द्यावे लागणार आहे धन्यवाद